मी सोशल मीडियामध्ये इंस्टाग्रामला फॉलो केला आहे तिथं वेगवेगळ्या पद्धतीचे फोटोग्राफीज सोशल मीडियावरचे चांगल्या पद्धतीच्या माहित्या आणि अशा भरपूरशा काहीक चांगल्या गोष्टी आपल्याला पाहायास मिळतात आणि फोटोग्राफीमध्ये चांगल्या वाईल्ड फोटोग्राफी एनिमल्स आणि नेचर्स अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या फोटोग्राफीस पण पाहायला मिळतात आणि मी त्यांना फॉलो कॉमेंट शेअरसुद्धा करतो